नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणीय समस्यांचा राज्याचा इतिहासावर नक्कीच परिणाम होतो त्याचं कारण असं की कोकणामधे गेल्या पाच सहा वर्षापूर्वी सावित्री नदीला पूर आला आणि पूर्ण जनजीवन तिथलं विस्कळीत झालं प्रचंड पाणी पूर पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं चिपळूणच्या प्रत्येक वाड्यावस्त्यांमध्ये पाणी शिरलं आणि त्या पाण्यांमुळे हाहाकार माजला खरं तर ह्या नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांचा सामना करण्यासाठी पुरेसं पाठबळ यंत्रसामग्री आपल्याकडे हवी दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरसुद्धा आपल्याकडे अशी काही भीषण समस्या उद्भवली आणि त्याचं तात्काळ आपल्याला काही सोल्यूशन पाहिजे असेल तर ते मिळत नाही त्यामुळे सावित्री नदीचा जो पूर आला तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याची नक्की नोंद होईल इतका महाभयंकर पूर आला त्याने कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त केले अनेकांच्या घरामधील पती पत्नी सासू सासरे आई वडील मुलगा त्या पुराच्या पाण्यामध्ये बळी ठरले अनेकांचे संसार पूर्णपणे वाहून गेले अनेक लोकांच्या ज्या संपत्ती होत्या त्या नष्ट झाल्या आणि हे केवळ आणि केवळ नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांमुळे झालेलं आहे त्या समस्या आपल्याकडे येण्याचं कारण म्हणजे पर्यावरणण याचा असमतोल झालेला आहे आणि हा पर्यावरणाचा असमतोल आपल्या इतिहासावरती एक कलंक असतो कारण अगदी नदीच्या किनारी लोकांनी घरं जमीन घरं बांधली जमीन काढल्यात आणि आपली गुजराण करायला सुरुवात केली त्यामुळे झालं असं की ज्या समस्या आपल्याला अगदी नगण्य म्हणजे येणार नाही आपल्यापर्यंत पोचणार नाही असं वाटायचं त्या अगदी आपल्या दारापर्यंत घरात त्या पोचलेल्या आहेत तर हा झाला पुराचा परिणाम कदाचित एकोणविसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये किल्लारीला भूकंप झाला किल्लारीच्या आजूबाजूचा जो परिसर होता लातूर जिल्ह्यामधे तो पूर्णपणे नष्ट झाला पूर्ण गावाच्या गावं गडप झाली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरदराव पवार होते त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या किल्लारी गाठली आणि जो त्यांनी भयंकर निसर्गाचा प्रकोप पहिला त्यामुळे आपला इतिहास त्या परिसरातला इतिहास तो नक्की बदलला भूगोल बदलला याचं कारण त्या परिसरामध्ये असलेल्या लोकांचे सर्व घरदार नष्ट झालेत आणि त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली घरातले अनेक लोक दगावले महाराष्ट्र शासनाने अनेकांना उभं राहण्यासाठी मदत केली त्यांना नवीन गाव वसवून दिलं त्यांच्या सर्व त्यांना सर्व सोयीसवलती उपलब्ध करून दिल्यात परंतु स्वतःचं गाव त्यांच्या इतिहासामध्ये जमा झालं त्यामुळे नक्कीच त्या लोकांना वाईट वाटतं कारण ज्या गावाशी आपली लहानपणापासूनची नाळ घट्ट जोडलेली असते ती नाळ तुटली आणि त्यामुळे प्रचंड मोठं असं नुकसान झालं तसेच सव्वीस जानेवारीला भूजमध्ये भूकंप झाला होता याही गोष्टीला बरेच वर्ष झाले त्यावेळेला केंद्रामध्ये अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते मागील भूकंपाचा अनुभव लक्षात घेता किल्लारीच्या भूकंपाचा अनुभव लक्षात घेता शरद पवारांनी अतिशय चांगलं काम केलं होतं आणि त्यामुळे शरद पवार त्या भूकंपाच्या टास्क फोरचे प्रमुख केलं गेलं जरी ते विरोधी पक्षाचे होते तरीसुद्धा त्यांना माननीय अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रमुख केलं आणि त्याचबरोबर शरद पवारांनी अतिशय योग्य असा माणूस मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त गो रा खैरनार यांची नियुक्ती केली ते जे मिशन सुरू केलं त्या मिशनचे प्रमुख भूजच्या भूकंपाच्या मिशनचे प्रमुख म्हणून गो ना खैरनारांना शरद पवारांनी नियुक्त केलं कारण हा माणूस ते अतिशय व्यवस्थित करू शकतो असं त्यांना वाटलं म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणीय समस्या यांचा नक्कीच राज्यांच्या इतिहासावर परिणाम होतो हे तर खरं आहे ह्याचबरोबर सायक्लॉन वादळ याच्यामध्ये सुुद्धा जग म्हणजे जंगल पाणी जमीन आपली संपत्ती यांचाही नाश होतो आणि पर्यायाने अनेकांच्या जीवनामध्ये त्याचे असे वाईट पर प्रतिगामी परिणाम होतात आणि ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये खोलवर रुजते असं मला वाटतं आणि त्यामुळे ही फक्त शारीरिकच नाही तर ती मानसिक हानीसुद्धा त्या परिवाराची होते आणि त्यामुळे त्या परिसरातील अनेक गोष्टी त्यामुळे बदलना बदलात बदलतात